कोणत्याही राज्याचा इतिहास हा त्यांच्या सांस्कृतिक गोष्टीवर आणि त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या जुन्या परंपरांवर अवलंबून असतो आता पूर्वीच्या काळी राजे राजवाडे असायचे खूप साऱ्या राज्यात त्यांनी लोकांसाठी जी कामं केली आहे किंवा लोकांची जी मदत केली त्यांनी किती युद्ध जिंकली त्यांच्या लोकांनी कोणकोणत्या परंपरा जपल्या किंवा युद्धामध्ये त्यांच्या राजाची किती साथ दिली हे सगळं एक इतिहास हा पसरत असतो आणि त्याच्या इतिहासामुळे बाकी लोक प्रेरित होत असतात आता उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या इतिहासात जर का बघितलं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा फक्त काही मावळे त्यांच्यासोबत होते मग काही मावळ्यांना घेऊन इतकं मोठं स्वराज्य स्थापन करणं ही खूप मोठी गोष्ट होती म्हणून त्यांचा इतिहास फेमत झाला असंच राज्यांच्या संस्कृतीवर परंपरेवर आणि त्यांची जी में जे त्यांची जी मानसिकता असते आपल्या राज्याबद्दल आपल्या भाषेबद्दल जे प्रेम असतं त्याच्यामुळे त्या राज्याचा इतिहास हा फेमस होत असतो किंवा प्रसिद्ध होत असतो त्यामुळे राज्याच्या इतिहासाला सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्दे जर बघायला गेलं तर त्यांचे वेगवेगळे सण असतील दिवाळी असेल दसरा असेल किंवा मोठ्या महापुरुषांच्या जयंत्या असतील अशा जयंत्या वगैरे यांच्यामुळे सुद्धा ते राज्याचा इतिहास हा मोठा होऊ शकतो